मी काही दिवसांआधी सिस्काचा ब्लूटूथ इयरफोन घेतलेला आहे हा इयरफोन खूप छान आहे याची क्वालिटी छान आहे वायर छान आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जो साऊंड येतो तो पण खूप चांगला आहे व्यवस्थितपणे ऐकायला येते कुठलंही डिस्टर्बन्स येत नाही नाॅईस क्वालिटी खूप छान आहे याच्यामध्ये आणि हा जो प्रॉडक्ट आहे हा मला आवडलेला आहे सिस्काचा सिस्कामध्ये खूप छान छान वेरायटीज आलेली आहे ती मला खूप छान आवडते धन्यवाद